मासेमारी सुलभ आणि चांगली करण्यासाठी सरकारने मूलभूत जे काही लागणारे हा संसाधने आहेत मासेमारीसाठी ते दिले पाहिजेत उपलब्ध करून दिले तसेच त्याच्यासाठी जे उपायोजना आहेत म्हणजे मासेमा मासेमारांचा विमा त्यांच्या तब्येतीची काळजी करण्यासाठी किंवा म्हणजे त्यांना जे रडार सोनार हे हायली इक्विपमेंट आहेत म्हणजे उपकरणं आहेत जे मासेमध्ये अधिक पद्धतीनं सुलभ करते ते असे उपकरणं योग्य दरात व उपलब्ध करून दिले पाहिजे सवलतीच्या दरात तसेच जे गोड्या पाण्यातील मत्स्य पालक आहेत त्यांच्यासाटी मार्केट उभं केलं बाजारभाव व्यवस्थित दिला पाहिजे म्हणजे ठीक ठोक हमी भाव दिला पाहिजे आणि त्यात विविध प्रकारच्या योजना राबवल्या पाहिजेत प्रोत्साहनपर कर्ज वाटप केलं पाहिजे

सवलतीच्या दरात आणि सबसिडी सबसिडी पुरवून त्यांनी त्यांना हे केलं सबसिडी पुरवून त्यांना पाठबळ दिलं पाहिजे बँकेतून कर्ज लगेच उपलब्ध झालं पाहिजे म्हणजे जेवढं काही त्यांना पैशाद्वारे किंवा वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम दिले पाहिजे योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे कशाप्रकारे मासेमारी केली पाहिजे काय केलं पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे काय करू नये चांगल्या गोष्टी काय वाईट गोष्टी काय चांगले व वाईट परिणाम हे सगळ्यांचं त्यांना प्रशिक्षण व शिक्षण दिलं पाहिजे हे सरकारने करणं अपेक्षित आहे